आपल्या राज्यात वाहतुकी बाबतीत बोलायचं झालं तर वाहनांची गर्दी खूपच ठिकाणी दिसून येते सिग्नल असू दे नसू दे सगळ्यांची जायची गडबड असते एखादा इमर्जन्सी पेशंट न्यायचा असेल रुग्णवाहिका जर थांबलेली असेल तर तिलासुद्धा लोकं वाट करून देत नाही त्या वाहनांच्या गर्दीतून ती रुग्णवाहिका अत्यवस्थ पेशंटला घेऊन जाण्यासाठी धडपडत असते तिचा वाहक तो चालवायचा ते प्रयत्न करत असतो अगदी कुशालीनं ते वाहन चालवावं लागतं अत्यवस्थ पेशंटसाठी पण आपल्या इकडे इतकी गर्दी असते वाहनांची की कोणीतरी आपल्या मागून सायरन वाजवत येतं आहे त्याला वाट करून द्यावी इतकंही लोकांच्या लक्षात येत नाही एकतर तेच आदी वाहतुकीच्या समस्यामध्ये इतके गर्तलं गढून गेलेले असतात त्यांनाही त्या सिग्नलला थांबलेलं असतं त्यामुळं त्यांनाही जागा नसते त्यातून त्या रुग्णवाहिकेला वाट काढत जायला लागते दुर्गम भागात जर इस्पितळ असेल तर आणखी घोटाळा होऊ शकतो कारण एखादी अडलेली बाई असू शकते डिलिवरीसाठी किंवा एखादं इमर्जन्सी येऊ शकते त्या बाईची म्हणा किंवा ते दुसऱ्या कोणाच्या कुठल्याही नातेवाईकांची दुर्गम भागात फार हाल होतात झाड झाडा झाडंझुडपं असल्यामुळं गाड्या जायला वाट नसते तिथं रहदारीचा एवढा प्रश्न येत नाही पण तिथून पेशंटला तिथं दुसऱ्याकडं घेऊन दुसरी दवाखान्यात घेऊन जायचं म्हणजे त्यांना त्या समस्येला सामोरं जाऊन पुढच्या समस्येला परत सामोरं जावं लागतं त्यामुळं दुर्गम भागात रुग्णालयं असली तरी त्याचा त्या वळेला फारसा उपयोग होईल असं वाटत नाही तिथं थोडा वेळा दाखवून त्या पेशंटला दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाण्यासाठीच सांगू शकतात आणि त्या गावातून दुर्गम भागातून शहरामध्ये येईपर्यंत इतक्या समस्यांना सामोरं जायला लागतं वाटेतल्या गाड्या असू देत रहदारी थांबलेली असू दे ट्रक असू देत मोठे मोठे मोठ्या गाड्या असू देत काही टू टू टू व्हीलर असू शकता त्यामुळं त्यांना या समस्यातून कू सगळीकडे वाट काढत जाईपर्यंत रुग्णालयात पोचेपर्यंत काय होईल हे त्यांचं त्यांना पण माहीत नसतं त्यामुळं दुर्गम भागात खूप रुग्णालयांची आवश्यकता आहे आणि त्याची दखल सरकारनं घेतली पाहिजे